तर हो म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या बालपणीची काही अशा आठ आवडत्या गोष्टी आहेत की म्हणजे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे अशा प्रकारच्या आहेत की एक वेळेस म्हणजे आम्ही दोघीही बहिणी शाळेमध्ये जात होतो तर म्हणजे माझ्या बहीचं न नाव पहिलीमध्ये होतं मी म्हणजे जेव्हा म्हणजे आम्ही कॉन्व्हेटमध्ये नव्हतो ना सरकारी शाळेमध्ये होतो तर माझ्या बहिणीचं नाव पहिलीमध्ये पडलं होतं आणि मी तिच्यापेक्षा लहान आहे तर माझं व वय काही बसत नव्हतं पहिलीमध्ये तर मग मला अंगणवाडीमध्ये म्हणजे न सहा सात सहा सात वर्षापर्यंत अंगणवाडी चालूच असते मुलांसाठी तर मला अंगणवाडीमध्ये बसवायचे आणि दोन वाजता आम्हाला सुट्टी व्हायची तर माझ्या बहिणीला पाच वाजता व्हायची मग मला काही घरी करमतच नव्हते तर म्हणजे मला म्हणजे मला म्हणजे शाळेमध्ये जाय जासं वाटे आणि तिथं शाळा शिकावंसं वाटे माझ्या बहिणीसोबत रहावंसं वाटे तर मग मी तिच्यासोबत बसायची तर सर लोकं मला बोलायचे कशासाठी आली काय आली माझ्या बहिणीला बोलायचे तर माझी बहीण बोलायची हिला घरी करमत नाही सर तर म्हणजे हे अशी बसते तर आपल्याकडे सर म्हणत होते ठीक आहे काही अडचण नाही असं तसं तर मग माझ्या आईनी सरांना काही दिवसा म्हणजे काही दिवसांनी म्हटलं की माझ्या मुलींचं आता दाखल करू शकता का आपण म्हणजे ही आता इथंच राहते म्हणजे हिला आता कं शिकायला येते तर प हिचं पहिलीमध्ये दाखल करून देऊ या तर म्हणजे मग माझ्या सर म्हणत होते पाहू आपण जमलं तर करून टाकू आणि माझ्या आईनं खूप म्हणजे नांदा लावला त्यांना म्हणजे म्हटलं रिक्वेस्ट केली तर त्या बद मुळे तर सरांनी माझा पहिलीमध्ये दाखल केलं माझ्या बहिणीसोबत तर म्हणजे मला खूप खुशी झाली होती की माझ्या बहिणीसोबत मी शाळेत येत आहे असं अशा प्रकारे म्हणजे माझ्यासाठी ते लहानपणीची गोष्ट खूप आ आठवणीची आहे आणि आवडतेही आहे म्हणते तेव्हापासून मला आठवण आहे